नमस्कार मी धाराशिव दि जिल्ह्यातून राजनंदिनी तोडकरी बोलत आहे काही वर्षांपूरी पूर्वी मी तुमच्या विमा कंपणीतून एक हेल्त इन्श्योरन्स घेतला होता त्या हेल्त इन्श्योरन्सबाबत मी एक खात्री करू इच्छिते काही महिन्यांपूर्वी एका क् आजारामुळे मला हॉस्पिटलच्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांसाठी खूप चकरा माराव्या लागल्या आहेत ज्यामुळे माझा खूप खर्च झाला आहे तर मी खात्री करू इच्छिते आहे की जो हेल्त इन्श्योरन्स मी घेतला होता तो ह्या सर्व खर्चाची क् प् क् च् खर्च कवर करू शकतो का कारण हे सर्व वैद्यकीय खर्च मला परवडण्यासारखे नाही तर मी खात्री करू इच्छिते की हे हेल्थ इन्श्योरन्स ते कवर करू शकतं का तर तुम्ही मला याबाबत च् काही माहिती देऊ शकता का